अमरावती जिल्ह्यात पाळणा जाणाऱ्या सांस्कृतिक पध्दती म्हणजे अमरावती येथील फेमस अंबादेवी एकविरादेवी टेंपल आहे तर इथे दर नवरात्रीला नऊ दिवसाचा नवरात्री उत्सव हा साजरा केला जातो इथे नऊ दिवसासाठी उत्सव मेळ्याचे आयोजन केलेले असते आणि नऊ दिवसासाठी वेगवेगळे धार्मिक प्रोग्रामसुध्दा अरेंज केलेले असते त्यामध्ये वेगवेगळे भागवत कथा म्हणा किंवा लोकनृत्य म्हणा या सगळ्यांची व्यवस्था केलेली असते